हॅलो सांगोळे बुक स्टॉल हॅलो हो हो हो माझे बुक स्टॉल आहे मॅडम सांगा तुम्हाला काय पाहिजे कोणत्या वर्गाच्या हो मिळतात आमच्याकडे को के जी टूच्या हो ना कोणत्या मीडियमच्या पाहिजेत तुम्हाला इंग्लिश मीडियम हिंदी मीडियम मराठी मीडियम

हो ना मिळेल ना म्हणजे पूर्ण का जे पाहिजे जसा पूर्ण शाळे वर्षभराचे जितके लागतात तितके पाहिजे आहेत का तुम्हाला हो ठीक आहे ना आमच्याकडे डिस्काउंट ऑफर चालू आहे सध्या कारण आता पुष्कळ लोकं जी गरीब लोकं असतात त्या लोकांनी वगैरे आपल्या मुलासाठी पुस्तकं वगैरे नाही खरेदी केली म्हणून त्यांच्यासाठी आहे आमच्याकडे डिस्काउंट हो नॉवेल्स पण आहेत ना आमच्याकडे हो ठीक आहे ना तर त्याच्यासाठी मॅडम तुम्हाला म्हणजे घरपोच पाहिजे की तुम्ही दुकानात येऊन आमच्या पहाल क कोणती पुस्तक वगैरे पाहिजे म्हणून कोणत्या म्हटलं अच्छा अच्छा घरपोच पाहिजे आहेत तर एक काम करा तुम्ही माझ्याकडे हा तुमचा वॉट्सअप नंबर आहे का हं तर याच्यावर तुम्हाला कोणत्या कोणत्या पुस्तकं पाहिजे आहेत त्याची मला डिटेल पाठवून द्या आणि तुमचा पत्ता पण पाठवून द्या वॉट्सअपवर हा माझ्या नंबरवर हं एका पुस्तकावर आमच्याकडे वीस पर्सेंट डिस्काउंट आहे आणि म्हणजे पुस्तकाची किंमत पाहून पाहून आम्ही डिस्काउंट देतो जर जास्त महाग आहेत ते आणि गरीब लोकाला परवडत नाही ते त्याच्यावर आम्ही जास्त डिस्काउंट देतो ठीक आहे मग तुम्ही मला माझ्या तुमचा पत्ता पाठवून द्या मी पाठवते मग त्या पत्त्यावरती तुमच्या हो ठीक आहे मॅडम धन्यवाद